म नमस्कार मित्रांनो मी वॉलीबॉल हा खेळ खेळतो आणि हा खेळ आम्ही आमच्या कॉलेजच्या मैदानात खेळतो या खेळामध्ये मी शूटरचं काम करतो माझा मित्रवगैरे आम्ही सर्व आमचे मित्र मैत्रीण सर्व सोबत आमच्या कॉलेजच्या मैदानावर हा खेळ खेळतो हा खेळण्यात खूप खेळ खेळण्यात खूप मज्जा येते या खेळात बॉल आम्हाला कॉलेज प्रोवाइड करत असतं आम्ही या खेळात खूप आनंद घेतो या खेळाचा हा खेळ खेळण्यात खूप मज्जा येते आणि हा खेळ सर्व तरुणांनी खेळावा आणि या खेळात सहाजणं असतात प पर टीम आणि दुसऱ्या टीममध्येपण सहाजणं असतात या खेळाचे टूर्नामेंट आमच्या कॉलेजमध्ये होत असतात या खेळासाठी आमच्या कॉलेजमध्ये खूप मुलांनाच्यामध्ये क्रेज आहे या खेळाचा हा खेळ खेळण्यासाठी मुलं खूप उस्तुक असतात आणि मुलं या खेळासाठी आपले संपूर्ण म्हणजे ख मग सर्व आपलं शंभर टक्के हे एनर्जी देत असतात हा खेळ खेळण्यात खूप खरंच खूप मज्जा आहे आ आणि सर्वांनी हा खा खेळ खेळावा या खेळाची फॉलोइंग वाढवावी असं मला वाटते वॉलीबॉल हा खेळ उत् उत्कृष्ट असा खेळ आहे आणि हा खेळ खेळण्यात खूप मज्जा येते आणि हे खेळ आम्ही आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर खेळत असतो